हॅलो हॅलो हा मी कुलकर्णी बोलतो आहे हा मी आता आमच्या तिथे समोरनं हे चालू असताना एक गाडीवाला धडकून न थांबता निघून गेलेला आहे टू व्हीलरवाला आहे टू व्हीलरवाला आहे मला मला स्वतःला धडकून गेलेला आहे न थांबता निघून गेलेला आहे हे आमचे टिंबर मार्केटच्या तिथं बाहेर टिंबर मार्केटमधून गाव ग कमानीच्या बाहेर पडल्या पडल्या झालेलं आहे आणि तो न थांबता न तर थांबता निघून गेला आहे असा तर नाही नाही आम्ही मी चालत चाललो होतो तो तो तो आला तोही मी क्रॉस करत असताना तो आला आणि एकदम घड धडकला आणि निघून गेला पळून कोणी नाही कोणी नाही प्रयत्न केला प्रयत्न केला तोपर्यंत तो इतका फास गेला की कोणाला काही स कळलंच नाही परिसरातल्या लोकांनी प्रयत्न केला पण काहीचाच उपयोग झाला नाही तो पळून गेला मो मोटरसायकल आहे मोटर आहे त्याची मोटरसायकल होती त्याचा न त्याचा नंबर बाबा एम एच झिरो टू एक्स वाय पाहिजे हा

हा बरं पण हा ह आ आज ज आधी आधी मी दवाखान्यात जाऊन येतो आणि मग तुम्हाला हे करतो पाहिजे तर पण तुम्ही आता ही नोंद घेऊन ठेवू शकत नाही का हा माझं नाव कुर अरुण कुलकर्णी पत्ता टिंबर मार्कट कोल्हापुर तिथंच त्या आमच्या घराच्या घराच्याजवळच झालं हे हा घ्या चौऱ्याण्णव झिरो पस्तीस त्रेपन्न सहा त्रेपन्न हा ठीक आहे हा हा येतो येतो पंचा हा हा तो तो आला फक्त तो आला तो तो आला तो पाण्याच्या खजिन्याच्या बाजूने आला आणि तो ते एक मग आठ नंबर शाळेच्या बाजूला तिकडं रंकाळ्याच्या बाजूला तो गेला तिकडं आणि तो प्रचंड प्रचंड स्पीडमध्ये होता त्याला कोणी हाक मारलं गल्लीतल्यानी हाका मारल्या आता पुढे जाऊन कोणाला आणखीन काय धडकला आहे का बघितला बघायला लागेल हा ह्या त्याचं आहे हा होय होय होय ते धडकून गेला आहे हा होय होय होय आता तरी काही तसं लागलं आहे म्हणजे त्याचं काही फार वाटत नाही आहे आता दवाखान्यात गेल्यावर हे काढून बघूया हा म्हणजे मग त्या आ आणखीन कोणाला काय त्याने धडकला आहे काय बघितला पाहिजे आणि मग आपण मग हे करावं लागेल हा हा का होय कारण मीसुद्धा हा कारण मीसुद्धा इन्शुरन्स कंपनीचंच काम करतो आहे हेच काम करतो आहे त्यामुळे मला माहिती आहे त्यामुळे मी येतो तिथे आल्यानंतर मग आपण हे करता येईल हा बघूया काय होतं आहे बदप

पण नंबर माहिती आहे आपल्याला आपल्याला नंबर सापडला आहे त्यामुळं तो सापडला नाही तर कुणाचं तरी या एरियामध्ये क्लोज सर्किट कॅमेरे आहेत बसवले दोघांचे ते पण आपल्याला बघता येतील हा तर चालेल त्याच्यावर पण आपल्याला हे करावं लागेल ना तो तो असं सगळ्यांनाच धडक मारत जाईल हा ते ते त्यामुळेच होतं आहे ते बाकी काही नाही आहे आता ते मी आता माझ्या आ किरकोळाच्यावरून गेलं म्हणून ठीक आहे एखाद्याला धडक करून मारलं जर काय करायचं हा त्याच्याकडे लायसन आहे का सगळंच बघायला लागेल आहे का गाडीची कागद आहेत का हा येतो येतो येतो आ येतो हा हा म्हणजे आपल्याला पुराव्याला बरं पडेल त्यांचे पुराव्याला त्यांचं हे घालता येईल आपल्याला घेऊन येतो हा हा येतो येतो एकदा उशीर झाला तर सकाळी येतो हा येतो येतो हा चालेल चालेल ओके ओके ओके ओके हा